नक्कीच आमचा धर्म आम्हाला नक्कीच समाजा समाजाची सेवा करण्याला शिक करण्यास शिकवतो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्या तोच साधू ओळखावा देव तेथेची मानावा ही आमच्या संतांची शिकवण आपल्या धर्मानं अगदी जेवायला बसण्याच्या आधीसुद्धा किडामुंगींपासून पक्ष्यांपासून गोमातेपासून ते दारी आलेल्या भुकेल्याचासुद्धा आदर करावा त्यांना आपल्या घासातला घास काढून द्यावा ही शिकवण आपल्याला दिलेली आहे समाजामध्ये जे काही दीनदुबळे किंवा गरीब असे लोकं असतात तर त्यांना आपण मदत केली पाहिजे आपल्यातलं थोडंफार आपण त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळेला दिलं पाहिजे अशी आपली शिक धर्माची शिकवण आहे आणि या मार्गाने जात असताना अनेक वेळा या पद्धतीनं समाजाच्या सेवेमध्ये भाग घेता येतो आणि तसा आपण घेत असतो